मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याकरिता सर्वप्रथम तर आपल्याला जिल्हा परिषेदच्या शाळा सुरू कराव्या लागतील प्रायमरी शाळा कारण त्या आता बंद होत आहेत जिकडं पाहालं तिकडं कान्वेंट सुरू झालेली आहेत तिथं पण हिंदी किंवा इंग्लिशचा जास्त प्रचार केला जातो प्रसार केला जातो आणि त्यामुळे मुलांचा कॉल तिकडेच होता आणि तिथे कुठे तरी मराठी भाषा मागं पडली पण मराठी भाषे जर आपल्याला प्रसार करता करायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम जिल्हा परिषेदच्या शाळा शाळा सुरू कराव्या लागतील आणि शासनांना पण याकडे लक्ष द्यायला पाहिजे मुलांचे जे ट्युशन्स आहे ते पण मराठीतूनच व्हायला पाहिजे आपल्या घरातून पण मराठी भाषेचा प्रचार व्हायला पाहिजे आपण एकदोघां मध्ये जो संवाद होतो तो मराठीतूनच झाला पाहिजे यामुळे आपल्या मराठी भाषेला जास्त प्रोत्साहन आपल्याला देता येईल तेवढं द्यायचं आपल्याला त्यामुळेच म सर्वांशीच आपण मराठी बोलून आपल्या भाषेचा प्रसार आणि प्रचार करू शकतो